लक्स हे साबण हे टॉयलेट साबण असल्यामुळं आणि त्याचा जो वापर जे आंघोळीसाठी केला जातो त्यामुळे हा टॉयलेट कोणी वापरू नये कारण त्याची जरी मोठी जाहिरात असेल तर ते बाथ सोप म्हणून वापरू वापरू नये आणि त्याच्यामुळं त्वचेलादेखील खराब होते त्वचा रखरख होते आणि त्याचा स्मेलदेखील चांगल्या प्रकारचा येत नसल्यामुळे लक्स साबण हे कोणी वापरणं वापरणे हे योग्य नाही पण कंपनी जी जाहिरात करते जाहिरातीमुळे ते बरेचजणं किंवा स्वस्तात दिले असल्यामुळे ते जास्त वापरतात तर ते कोणी वापरू नये आणि त्या वापरल्याच्यानं जी आहे त्वचेची निगा ही त्वचेची निगा राखली जात नाही आणि विशेष म्हणजे जसे पाहिजे तसे तिने आपले शरीर शरीराला जे धुतात ते धुणेही योग्य वाटत नाही कारण ते टॉयलेट सोप आहे टॉय त्याच्यावर लिहिले आहे ते टॉयलेट सोप त्याच्यामुळे ते काही चांगले साबण नाही आणि चांगले साबण नसल्यामुळे ते सहसा कोणी वापरू नये फक्त वापरायच्या आहे ते टॉयलेटच्या वेळेसच वापरायचं हात धुण्यासाठी नाही वापरला तरी चालते पण आंघोळ करण्यासाठी ते वापरणे योग्य नाही असे मला या साबणाविषयी सांगायचे आहे आणि अशा प्रकारे माहिती आहे